नमस्कार माझं नाव रेणुका रविंद्र कुलकर्णी मागच्या वेळेस मी तुमच्या कडून एक वस्तू घेतली होती तर ती वस्तू मला बऱ्यापैकी वाटली पाहिल्यानंतर बऱ्यापैकी वाटली पण त्यानंतर मला ती वस्तू वापरताना फारसा चांगला अनुभव आला नाही परंतु एक दुसरा सेकंड एक्सपीरियन्स म्हणून दुसरी वस्तू घेतली परंतु तीही वस्तू मला फारशी आवडली नाही किंवा मला त्याचं फॅब्रिक म्हणा किंवा ती वस्तू मला आवडली नाही मग त्याबाबतीत मा मला एक सांगायचं होतं की तुम्ही जेव्हा वस्तू ठेवता तेव्हा त्या वस्तूचं कापड त्या वस्तूचा दर्जा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवत जावा जेणेकरून ग्राहकांना घेताना त्या गोष्टीचा फायदा व्हावा तसेच चांगले अनुभव यावेत व आपला खप वाढावा त्याचप्रमाणे ही वस्तू घेत असताना आम्ही पैसे मोजलेले असतात तेही खूप दुःखद आहे की आम्ही पैसे घेऊ पैसे देऊन ती वस्तू विकत घेतो परंतु त्याचा आम्हाला चांगला अनुभव येत नाही त्यामुळे आपण कृपया ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं की आपले प्रॉडक्ट चांगले असतील